नमस्कार सर ओला सर्विस सेंटरमध्ये फोन लागला आहे ना आम्हाला महाबळेश्वरमधून सांगलीसाटी कॅब बुक करायची आहे महाबळेश्वरमधून परवा दिनांक तेरा तारखेला सकाळी दहा वाजता कॅब बुक करायचे आहे तिथून दोन पॅसेंजर येणार आहेत त्यांच्यासोबत लगेजसुद्धा आहे तुमचे चार्जेस किती लाह राहतील आणि महाबळेश्वर ते सांगली हा रस्ता किती तासांचा आहे वाटेत बस कोठे कोठे थांबणार आणि तुमचे चार्जेस कसे राहतील वेळी किती लागणार प्रवासासाठी ते पण कळवा त्याचबरोबर मला कोणकोणते गाड्यांचे ऑप्शन अवेलेबल आहेत हे सुद्धा सांगा आपण ट्रॅव्हलिंग वेळी इन्श्युरन्स प्रोवाईड करता का पॅसेंजरसाठी ह्याची माहिती हवी आहे गाडीचा ड्रायव्हर कोर असणार त्याचे मोबाईल नंबर व प्रोफाईल शेअर करा अजून काही काही माहिती लागल्यास मला या नंबरला कॉल करा महाबळेश्वर सांगली सातारा कराड इस्लामपूर पेटनाका आष्टा या मार्गे प्रवास करायचा आहे प्रवास शक्यतो दिवसा असावा वाटेत काही अडचण आल्यास मला कॉल करावा एक्स्ट्रा पेमेंट होणार असल्यास आधीच कळवावे नंतर पेमेंट मिळणार नाही आधीच सांगून ठेवतो आहे जाताना आनूला घेऊन जा इथून थँक्यू